आमच्याकडे आम्ही स्वयंपाक करताना आणि जेवताना काही वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा ज्या आहेत आमच्याकडे त्यांचं आम्ही पालन करतो स्वयंपाक करताना अंघोळ करूनच स्वयंपाक केल्या जाते स्वयंपाक करताना जे काही आपले रोजची जेवणाची जी पद्धत असते किंवा जेवणामध्ये जे हवं असते साधं जेवण ते बनवल्या जाते गॅसवट्टा किंवा चूल जी आहे ती आधी स्वच्छ धुतली जाते त्यानंतरच त्यावरती जेवण शिजवल्या जाते आणि जेवण करताना सर्वांत प्रथम आधी प्रार्थना म्हटली जाते देवाला वंदन केल्या जाते आणि वंदन करून नंतरच जेवण सुरू करायला केलं जाते जेवण केलं जाते तर अशा प्रकारची आमच्याकडे प्रथा आहे जी खूप आधीपासून चालत आलेली आहे आणि याचं सर्व जण आमच्याकडील सर्व सदस्य याचं पालन करतात त्यामुळे सर्वांना सुख समाधान आणि समृद्धी लाभते जेवण जेही करतात तर ते थोडं जरी जेवण केलं तरीदेखील अगदी मन तृप्त होते अशी समजूत आमच्याकडे आहे